हो जेव्हा माझ्या भावाला गव्हरमेंट जॉब लागली तेव्हा मला अतिशय आनंद झाला तेव्हा माझा आनंद असा होता की तो आजपर्यंतही माझ्या आयुष्यामध्ये नव्हता आणि तेव्हा तेव्हा मला पट्कन दादाला भेटण्याची घाई झाली आणि मी त्याला भेटण्यासाठी आलो परंतु जेव्हा भेटलो तेव्हा सुद्धा त्याला भेटल्यानंतर जो आनंद होता जो मला झाला होता त्याला भेटल्यानंतर त्याच्यापेक्षा दुप्पट झाला आणि तो माझ्या जीवनातील अविस्मरणीय असा क्षण आहे